हॅलो हां हां बोला मी कस्तुरी मराठे बोलते आहे अच्छा बरं बरं

हो हो नक्कीच मी तुमची मदत करू शकते मी स्वतः सोलो ट्रॅव्हलर म्हणून गेलेली आहे त्यामुळे माझा अनुभव आणि तुम्ही कुठे जाऊ शकता यावरती मी तुम्हाला सांगू शकते मला असं वाटतं बेसिकली तुम्हाला म्हणजे मी जी दोन तीन ठिकाणं गेली त्यातली मी तुम्हाला सांगेन की कन्याकुमारी एक त्रिवेंद्रम कन्याकुमारी रामेश्वरम हे साधारण एक तीन चार दिवसाचं ठिकाण तुमचं होऊ शकतं आणि कन्याकुमारीला मी स्वतः एकटी राहिलेली आहे साधारण एक पाच सहा दिवस मी कन्याकुमारीतच होते कारण संपूर्ण कन्याकुमारी मला एक्सप्लोर करायचं होतं पायी फिरून किंवा त्यांच्या बस सर्विस ज्या आहेत त्याच्याने तर त्यांचं बेसिकली तिकडचं मेन अट्रॅक्शन आहे त्यांचे ते तीन समुद्रामधलं विवेकानंदांचं स्मारक जिथे तुम्हाला बोटने जावं लागतं त्या बोटीच्या वेळा ठरलेल्या असतात पण ओवरऑल कन्याकुमारी हे एकटीला राहणं आणि एकटीने व्यवस्थित आरामात फिरू शकता इतकं सेफ आहे काहीही प्रॉब्लेम नाही त्यांच्याकडची लोक जी बेसिकली आहेत कन्याकुमारीमधली ती खूप हेल्पफूल नेचर आहे म्हणजे पूर्वी विवेकानंदां विवेकानंद केंद्र तिथे एक मोठ्या प्रमाणावर आहे तर त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि त्यांचे जे मेन आहेत रज्यू भैया म्हणून जे होते त्यांच्या कार्यामुळे तिकडची लोक खूप हेल्पफुल नेचरने तुम्हाला कायम मदत करत असतात सो तुम्ही कन्याकुमारी मंदिर आणि जे बोटीतून जाऊन विवेकानंद केंद्राचा स्मारक बघण्यासाठी तुम्ही तिकडे कोणालाही विचारपूस केली सांगितलं की मला तुम्ही

अच्छा तुम्ही हो नक्कीच तुम्ही नॉर्थ साईडमध्ये तुम्हाला काय आवडेल आता मी सजेस्ट केलं की अरुणाचल तुम्ही बघा तो असा पहाडी डोंगर रांगांमध्ये आहे तिथे तिकडचं टिपिकल जेवण त्या डोंगरी लोकांबरोबर राहणं त्यांची लाईफस्टाईल हे सगळं तुम्ही तिथल्या बायका स्वतः खूप हेल्पफुल आहेत त्या स्वतः एक तर अतिशय काम करणार आहेत कष्टाळू आहेत आणि तिकडे आपल्याकडचे जे लोक फिरायला जातात त्यांना ते खूप मदत करतात ते त्यांच्याकडचं जेवण देतील ते दाखवतील किंवा तुम्हाला आसाम जायचं असेल आसाम आपल्यासारखं डेव्हलप आहे आसाम अरुणाचलसारखं पर्वतरांगांमध्ये वसलेलं नाही पण तरीही आसाममध्ये जायचं असेल तर तुम्हाला तिथल्या लाईफस्टाईलनुसार मी आयटनरी बनवून देईन एकटीला फिरायला एकदम सेफ आहे काही काळजी करू नका मला असं वाटतं आहे आपण प्रत्यक्ष भेटून काही ठिकाण एक्सप्लोअर करूया म्हणजे मग मलाही आयडिया येईल तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हालाही कळेल की तुम्हाला काय लायकिंग आहे चालेल ना हो नक्की चालेल चालेल नक्की मी लगेच पाठवते थँक्यू